धर्म या विषयावरची मा माझी मतं जरा टोकाचीच आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण मी मुळातच सावरकरवादी आहे त्यामुळे हिंदुत्व ह्या विषयीच्या माझ्या संकल्पना फारच वेगळ्या आहेत आणि ह्याला कारण माझे संस्कार माझ्या आईबाबांनी माझ्यावर केलेले संस्कार आणि माझ्या सासरच्यांचेही विचार तसेच आहेत त्यामुळे या भागातील लोकं त्यांचा धर्म भावी पिढ्यांपर्यंत कसा पोहचवतात हा प्रश्न जर असेल तर मी असं सांगू इच्छिते की आमच्या घरातच खरंतर आम्ही सावरकरां लांबून का होई ना आपण सावरकरांच्याच नात्यात लागतो त्यामुळे माझ्या आईची सख्खी मामी ही त्यांची पुतणी होती त्यामुळे त्यांनी सावरकरांचे विचार किंवा सावरकरांनी हिंदुत्वाचं जे काही डेफिनेशन म्हणा किंवा व्याख्या म्हणा जी बनवून ठेवलेली आहे त्याचाच प्रचार त्यांनी अनेक संस्थांमार्फत अनेक ठिकाणी व्याख्यानं देत वगैरे खूप प्रकारे केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की भावी पिढ्यांपर्यंत निव्वळ कर्मकांड आपल्या धर्मातली कर्मकांड पोहचवणारी पुण्यातली जनता निश्चितच नव्हे अजूनही खेडोपाड्यांमध्ये कदाचित कर्मकांडाला जास्त मानणारी लोकं असूही शकतील पण मा आमच्या आसपास माझ्या मित्रपरिवारामध्ये तरी असं कोणीही नाही आहे की जे फक्त कर्मकांड करत राहतात त्यामुळे भावी पिढ्यांपर्यंत जर खरा धर्म जर पोहचवायचा असेल तर हिंदू न म्हणता हिंदुत्वाचे विचार जे आहेत ते पोहचवणं जास्त गरजेचं वाटतं आणि माझ्या मते ते शहरी भागात पुणे मुंबईसारख्या भागात अगदी व्यवस्थित केलं जात आहे सावरकर आगरकर टिळक ह्यांच्या गोष्टी सांगून ह्या धर्माविषयी जनजागृती करून हा धर्म कसा कर्मकांडात अडकलेला नाही आहे हे समजावून सांगायचं काम आजी आजोबा आई बाबा अगदी चोख बजावत आहेत